लहान वयात शरीर विकसित होत असते म्हणून या वाढत्या वयात मुलाच्या आहारात दूध व दुधाचे पदार्थ हिरव्या भाज्या फळे धान्य व कडधान्य सुका मेवा अंडी मास मासे चिकन यांचा समावेश असावा त्यामुळे शरीराला कर्बोदके प्रोटीन्स स्निग्ध पदार्थ वायटॅमिन खनिज व क्षार घटक मिळतात हिरवे पालेभाजी मुळाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात कारण त्यातून आवश्यक जीवनसत्त्वे लोहासारखी खनिजे व फायबर शरीराला मिळतात दूध दही लोणी तूप हे सर्व खाल्ल्याने शरीराला पोषक आहार मिळतो आणि मग